हॅलो हां नमस्कार सर प्रिन्सिपल ऑफिस ना सर प्रिन्सिपल बोलत आहेत ना हां नमस्कार सर नमस्कार मी आपल्या कॉलेजमध्ये बी एस सीसाठी ॲडमिशनला मी ॲप्लाय केला आहे पण मी इकडे जळगाव बाजूला राहतो आणि मग मला तिथे म्हणजे काय काय सोयी आहेत ते पण जाणून घ्यायच्या होत्या म्हणून म्हटलं सरांशी बोलूया म्हणून मी कॉल केला आहे हां हां तर मला सायन्ससाठी घ्यायचं आहे हो

हां हो सर हो सर हो मी मी हे इंटरस्कूल कॉम्पिटिशनमध्ये वगैरे म्हणजे स्पोर्ट्सला होतो मी आणि ह्याला डिस्ट्रिक्ट लेवलला वगैरे आम्ही खेळलेलो आहे आणि हो आणि मी आमच्या ते ह्याचे कार्यक्रम व्हायचे वार्षिक कार्यक्रम व्हायचे ते नाटकांमध्ये वगैरे मी भाग घेतलेला आहे मी नाटकात मराठी नाटकांमध्ये तीन अंकी नाटकात पण मी काम केलेलं आहे त्यामुळे म्हणजे शिक्षण आपलं रेग्युलर ॲकॅडेमिक ह्याच्याशिवाय मला हे एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये हे दोन गोष्टी आहे आणि माझं ते पार्टिसिपेशनचं सर्टिफिकेट पण मला मिळालेलं आहे हो हो हो

हा ए ए एकदा घेतला होता माझ्या सायनच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या अंडरना मी एक हे बनवलं होतं म्युझिकल इंस्ट्रुमेंट बनवलं होतं आणि ते ते आमच्या त्या शहरामध्ये खूप पॉप्युलर म्हणजे त्या प्रदर्शनात मांडलं होतं आणि म्हणजे मी त्याच्यावर एक गाणं पण बसवलं होतं आणि मग लोकं त्या खास त्या प्रदर्शनामध्ये माझं ते इंस्ट्रुमेंट मी जे बनवलं होतं ते बघायला वगैरे खूप आवडीने यायचे तिकडे माझ्याकडे

नाही तेच मग सर आपल्याकडे होस्टेल असेल तर मला ब हे करायला लागेल ॲप्लिकेशन नसेल तर मग मला कुठे पेइंगगेसची सोय व गावात बघायला लागेल असं

बरं

बरं सर बरं सर मग मी ब बघतो ओळख पण या बाबतीत आपल्या कॉलेजमधलं कोणी मला काण तिकडे हा संपूर्ण नवीन मग परिसर असल्यामुळे माझी तिकडे ओळख नाही आहे तर मग आपल्या कॉलेजमधलं कोणी असं मदत करू शकेल का मला असं हां हां

थँक्यू सर थँक्यू छान चालेल चालेल चालेल हो खूप मदत होईल ओके अ चालेल चालेल हां हां आणि तिथे याचे जेवणाचे वगैरे म्हणजे मग त्याच फॅमिलीमध्ये मला बघायल लागेल ना म्हणजे हो हो हां हां हां हां हां हां मं मला एकदा हे कन्फम झाल्यानंतर बरं हे इकॉनॉमिकली बॅकवर्ड कोट्यातनं वगैरे मिळण्याची शक्यता आहे काय असं मला काही कळेल का त्याच्यातनं बरं बरं सर चालेल चालेल चालेल सर मी येईन मग आपल्याला कळवून येतो ओके धन्यवाद सर धन्यवाद